नमस्कार मी भक्ती जोशी बोलते आहे काबरा नगर नांदेड येथून माझं काबरा नगरमध्ये घर आहे तर मला त्या घराचं नूतनीकरण करायचं आहे तर त्यासाठी मी जो बांधकामाचा जो कचरा असेल जो काही ते ढिगारा माती वगैरे जे असेल माझी त्याची मला ते जे कचरां आहे त्याचं संकलन करायचं आहे तर त्यासाठी मला तुमची मदत मिळू शकेल का याबद्दल थोडंसं याबद्दल माहिती हवी होती माहिती होती तो जो कचरा आहे त्याचे मला त्यासाठी मोठ्या प्रमाणात गार्बेज गार्बेज बॅग ट्रॅक्टर वगैरे इत्यादी सामानांची गरज पडेल तर तुम्ही मला ते देऊ शकता का आणि तसेच देऊ शकता का